गायिका म्हणून कोणता प्रकार गायला आवडतो हा प्रश्न म्हणजे स्वतःच्या आतमध्ये जाऊन धांडोळा घेण्याचा प्रकार वाटतो मला मला नेहमी सगळे म्हणतात की तू डान्सिंग नंबर्स गात नाहीस तर खरंच मला ते गायला आवडत नाहीत म्हणजे क्लबमधली गाणी किंवा ज्याला खूप जास्त रिदम आहेत अशी गाणी मी फारशी गात नाही म्हणजे अगदीच प्रसंग आला आणि त्या थीमला ते लागतच असेल तर मी एखादं गाणं बसवेन बसवते आणि ते गाते पण ते फारसं माझ्या गाण्यात नसतं मला इमोशनल गाणी प्रेमगीतं विरहगीतं अंगाई भूपाळी अशी गाणी जास्त गायला आवडतात त्यातल्या त्यात मराठी गाणी मला खूप आवडतात जसं का ही अंगाई जो जो गाई कर अंगाई जोजविते तुजला आई जो जो गाई कर अंगाई अशासारखी गाणी डोहाळे जेवणाला जेव्हा आम्ही कधी गायक सापडला तावडीत की ते लगेच म्हणतात की अहो एखादं गाणं म्हणा ना एखादं डोहाळं म्हणा जाणार आज ही माहेरला हिच्या माहेराला जाणार आज ही माहेरला हिच्या माहेराला ओटी भरा गं ओटी भरा हिची ओटी भरा लगेच सुरू आपण ते गाणं म्हणणारच त्या व्यतिरिक्त प्रेमगीतं मला गायला खूप आवडतात युगुलगीतं गायला आवडतात धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना शब्दरूप आले मुक्या भावनांना धुंदी कळ्यांना ही मी अनेक वेळाही गाणी गातो आहे किंवा ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहूदे आभाळागत काया तुझी आम्हावरी राहूदे आभाळागत माया तुझी आम्हावरी राहूदे ही सगळी गाणी माझ्या अत्यंत आवडती आहेत आता ह्यामध्ये एक महिला म्हणून तुम्हाला पुरुषांची गाणी गाता येत नाहीत पण बाबूजींचं हे गाणं मी अनेक वेळा ऐकलं ऐकलं आहे गायलं आहे सखी मंद झाल्या तारका सखी मंद झाल्या तारका आता तरी येशील का येशील का सखी मंद झाल्या तारका सखी मंद झाल्या तारका सखी मंद झाल्या तारका अशी माझी अत्यंत आवडती सगळी मेलोडियस गाणी आहेत ती मला प्रचंड आवडतात आणि मला भक्तीगीतं गायला आवडतात भावगीतं गायला आवडतात काय काय सांगू तुम्हाला खूप खूप गाणी मला गायला आवडतात धन्यवाद